नमस्कार मी ईश्वरी तर इथे कृती दिलेली आहे तुम्ही प्रवासासाठी यू पी आयद्वारे पैसे देऊ शकता का ते विचारा आणि परिस्थिती तुम्ही तुमच्या स्थानावर पोचला आहात आणि तुम्हाला भाडे भरायचे आहे ड्रायव्हरकडे यू पी आय आय डी आहे का ते विचारा फोनपे जीपे पेटीएम किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे पैसे देऊ शकता का ते विचारा ओके सुरू करते हा दादा किती झाले दोनशे सत्त्याऐंशी बरं तुमच्याकडे पाचशेचे सुटे आहेत का ओके मग ऑनलाईन चालेल का दिले तर तुमच्याकडे फोनपे जीपे पेटीएम वगैरे काही आहे ओके तुमचा क्यू आर को कोड द्या ना प्लीज इथे रेंजचा काय इश्यू आहे का इथे होत नाही आहे ट्रान्झॅक्शन थांबा दोन मिनटं माझ्याकडून गेले आहेत तुमच्याकडे पैसे माझ्याकडून डेबिट झाला आहे असा मला मेसेज आला आहे तुम्ही एकदा चेक करा ना हो दोनशे सत्त्याऐंशीच केले आहेत नाही इकडून डेबिट झाल्याचं आलं आहे मला एकदा तुम्ही प्लीज चेक करा क्रेडिट झाले आहेत का तुमच्याकडे बरं अजून कोणता तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवू का मी पैसे चालेल तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या ना नऊ एक हां दोन दोन आठ शून्य दोनशे सत्त्याऐंशी बघा आले का वॉट्सॲपला

ओ सॉरी दोनशे सत्त्याऐंशी दोनशे ऐंशी झाले एकच मिनट हां हां आत्ता मी पुन्हा सात रुपये तुम्हाला केले आहेत एकदा बघा ना आले ओके धन्यवाद